हो भारतातला धावपट्टू मिल्खा सिंग याच्यावर भाग मिल्खा भाग हा सिनेमा काढला होता आणि तो पिक्चर बघून मला तर खूपच भारी वाटले आणि तो पिक्चर बघून मी खूपच इन्स्पायर झालो होतो त्या पिक्चरमध्ये त्याला लहानपणी किती हाल सोसावे लागले आणि घरदार त्याला गमाव सगळे गमावे लागले पण तरीही तो खचला नाही जिद्दीने दिवस रात्र कष्ट करत राहिला धावला आणि घामसुद्धा गाळला आणि ह्या शेवटी त्याला फ्लायिंग सिख हे नाव कमवलं आणि यातून आपल्याला हाच धडा मिळतो की परिस्थिती कितीही कठीण आली तरी जर मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते जिंकणं हारणं तर काय खेळाचा भागचा आहे जसे की आपल्याना सगळ्यांनाच माहीत आहे पण धावायची उम्मीद कधीच सोडायची नाही म्हणून मला तर वाटते की भाग मिल्खा भाग हा सिनेमा फक्त धावण्याच्या गोष्टी नाही पण आयुष्यात धावत राहायचं बळ देणारा धाडा होता